आमच्या वस्साईमध्ये गोन्सालो गारसीया कॉलेज आहे वर्तक कॉलेज आहे जिथे की आर्ट सायन्स कॉमर्स आणि कॉम्प्युटर संबंधीचे ग्रॅज्युएशन लेवलचे कोर्सेस आहेत शिकवले जातात त्या शिवाय विद्यावर्धिनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग आहे आणि तिथे इंजिनिअरिंग डिसिप्लिनमधले मॅकॅनिकल कॉम्प्युटर इलेक्ट्रॉनिक्स टे अँड टेलिकम्युनिकेशन ही कोर्सेस शिकवली जातात या शिवाय मुंबई हे वसई जवळ असल्यामुळे मुंबईतील बरेचशी प्रसिद्ध कॉलेजेस मध्ये मुलं ॲडमिशन घेऊन शिकू शकतात त्यापैकी भवन्स कॉलेज अंधेरी त्याच्यानंतर नर्सिमोनजिट्यूट ऑफ मॅनेजमेंट आहे नर्सिमोनजी कॉलेज आहे चौहाण कॉलेज ऑफ लॉ आहे पारल्याची त्याच्यानंतर डहाणुकर कॉलेज आहे कॉमर्स शिवाय चर्चगेटचे कॉलेजेस आहेत गव्हर्मेंट लॉ कॉलेज आहे जय हिंद कॉलेज आहे आणि आयआयटी पवई आहे तर मुंबईतील बरेचशे प्रसिद्ध कॉलेज वसईतून येऊन जाऊन अभ्यास करता येणं म विद्यार्थ्यांना शक्य त्यामुळे तिथेदेखील वसई परिसरातील विद्यार्थी ॲडमिशन घेतात माझ्या कुटुंबातल्या किंवा माझ्या माहितीतल्या सध्यातरी कोणी तिथे शिकत नाही